भारतातील वाहतूक व्यवस्था आता वाहतूक व्यवस्थेचं सांगतो म्हटलं तर भारतातील वाहतूक व्यवस्था अशी झाली आहे का गर्दी खूप वाढली आहे आजकाल प्रत्येक लोकांले वाटते आहे का आपल्या घरी एकतरी गाडी असावं ज्याच्याकडे टु व्हीलर आहे त्याला वाटते का फोर वीलर असावं जसं माझीही इच्छा आहे मी रोजच्या रोज फोर व्हीलर सर्च करत राहतो एखादी तरी स्वप्न बनून जाते आहे साधारण व्यक्तीचं का घरामध्ये एकतरी फोर वीलर असली पाहिजे जेणेकरून आपल्या म्हणजे जे जीवनामध्ये किंवा कुठे जायचं असलं तर सुरळीत जीवन चाललं पाहिजे इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जि व वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तर इथं प्रत्येकाच्या घरी एक ते दोन बाईक लागलेल्या आहेत जसं माझ्या घरी पण आहे तर इथे एक स्कूटी आणि एक बाईक असलीच पाहिजेन कारण आता प्रत्येक व्यक्तीला गरज आहे बिना गाडीशिवाय तर बिना याच्याशिवाय तर काही होऊ नाही शकत आणि आपण जर प्रायवेटली पाहिलं आणि गव्हर्मेंटचं पाहिलं तर ते इथून तिथपर्यंत जायचे चाळीस पैसे खूप जास्त घेतात तर सामान्य माणसाला तर काही हे परवडत नाही पैसे जास्त घेणं तर त्याच्यामुळं तो का करते स्वतःची गाडी घेतलं तर प त्याला बरं वाटते सोबत आता ते आधी पेट्रोल व डिझलच्या गाड्या वगैरे राहत होत्या पण आता कसं झालं आहे आता प्रदूषण खूप वाढलं आहे त्याच्यामुळं सरकार म्हणते आहे की तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यांचा यूज करा तर आता इलेक्टिक गाड्यांवर जास्त भर चालू आहे